चित्र काढताना लोक सगळ्यात मोठी चूक ही करतात की ते रंग बरोबर करत नाही म्हणजे कोणताही रंग कोणत्याही रंगासोबत करता ते चित्र मग कसं दिसणार आ जर रंग ए एकमेकांसोबत चांगले नाही दिसणार तर ते छान नाही दिसणार मग चित्र छान दिसायसाठी सर्व्यात आधी आपल्याला रंग चांगले निवडावं लागतात आणि त्यानंतर ज जर आम्हाला स्केचिंग करायची आहे तर आम्हाला माहिती पाहिजे की आम्हाला डोळे कसे बनवायचे आहेत कान कसे बनवायचे आहेत नाक कसं काढायचं आहे आणि ळ ज जर आम्हाला सूर्य बनवायचा तर गोल कसा काढायचा आहे याचा सगळं सराव करायला पाहिजे आणि त्यानंतर चित्र काढायला पाहिजे